आणि मला फिरण्याचा खूप छंद आहे तशाच प्रकारे हॉलिडेज् असल्या रविवारी सुट्टी असल्यास मी कुठं पण जाण्याचा खूप मला आनंद आहे तसं जर म्हटलं मी गावाला जातो शंभर किलोमीटर अंतरागत अकोला यवतमाळ असे खूप सारे जे जिल्हे आहेत तिथे जाऊन मी भेट देत असतो त्याच्यानंतर गोवा झालं शेगाव झालं त्याच्या अंतर्गत मी या असं एस तीर्थस्थान आणि खूप म्हणजे जिथं ऐतिहासिक पुरं व ऐतिहासिक असलेले ठिकाण जिथे आपल्याला काही त्याच्यापासून मिळेल व त्याच्यासाठी आपल्याला काही ज्ञानवर्धक गोष्टी मिळणार अशा ठिकाणी जाऊन ह्या भेट देण्यासाठी असे खूप लाभ लाभार्थी जे पण पर्यटन स्थळ आहे स्थळ आहे अशा ठिकाणी जाऊन मला भेट देण्यास खूप आनंद वाटतो आणि घुमण्यास आनंद वाटतो